बालपणातील प्रवासाच्या आठवण म्हणजे माझीच नाही तर सर्वांची एकच आठवण असते आपल्या मामाचं गाव आजी आजोबांचं गाव आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा सत् प्रत्येक उन्हाळ्याची सुट्ट्यांमध्ये सतत जात असायचो आजी आजोबाच्या गावी मामा मामींच्या गावी तिकडे ते गावात असल्यामुळे एवढं तिकडचं वातावरण छान होतं आम्ही जायचो शेतांमध्ये फिरायला जायचो मामा मामाही घेऊन जायचे जिकडं काय पर्यटनस्थळ असेल तिकडे मंदिरं वगैरे होती खूप सारी खूप छान वाटायचं सगळ्यांसोबत फॅमेलीसोबत तिकडे फिरायला जाणं काय कार्यक्रम असला काही असो मामाचे गाव म्हटलं की एक आतुरताच असायची उन्हाळ्याच्या सुट्ट्या येणार असल्या की आतूनच एक आनंद व्हायचा की आता मामाच्या गावाला जायचं आहे आजी आजोबाला आपण भेटणार तो आनंदच वेगळा असायचा मग मामा यायचा घ्यायला आम्ही जायचो आणि ती फिरण्याची मज्जाच काहीतरी वेगळी असायची मामाही खूप चांगला असल्यामुळे तेही चला इकडे फिरायला जाऊया कुठे ना कुठे चार पाच दिवसा नंतर प्लॅन करतच असायचे इकडे जाऊया तिकडे जाऊया गाव असल्यामुळे तिकडचं वातावरण तिकडे नदी खूप जवळच होती न् आजी आजोबाच्या घरापासून बाजूलाच जरा नदी होती नदीही खूप छान होती तिला वर्षभरही पाणी असायचं छान अशा शेतांमध्ये वेगळीवेगळी फळं भाज्या वगैरे लावलेली निसर्गाचा आनंद तिकडेच भेटायचा मामा मामींच्या गावाला ना आजी आजोबाच्या गावाला